हां सच्चित ना हां अरे किती वर्षं झाली मी सुकन्या बोलते आहे अरे आपण जरा सगळे भेटूया ना एकदा हो हो हो हो रियुनियन जरा सगळे भेटूया खूप वर्षं झाली हां मग तुला माहिती आहे का सुजाता वगैरे कुठे आहेत ते माझ्याकडे सुजाताचा नंबर आहे हां सुजाताचा आहे माझ्याकडे नंबर विद्याधरचा आहे का तुझ्याकडे हां मग त्यांना कॉन्टॅक्ट कर नाही तारीख ठरवूया आणि कुठे तू पुण्यातच आहेस ना आत्ता अच्छा बरं बरं मग आपल्यालाच पुढाकार घेऊन इथे ठरवायचं पुण्यात मी पण पुण्यातच आहे तर मग पुण्यात बरं पडेल सगळ्यांना बोलवायला हां मग एखादा हॉल घेऊन किंवा मग वैशालीवर जेवायला जाऊया आणि जेवायला किंवा स्नॅक्स काही तरी आणि एखादा हॉल किंवा हां मग हां मी शुभदाला मंजुला वगैरे कळवते तसं आश्विनीला त्यांचे नंबर आहेत माझ्याकडे हां मग तारीख कोणती सोयीची होईल कोणत्या महिन्याची हो नाही एक महिनाभर तरी जा ठेवायला लागेल मध्ये हो कारण रिझर्वेशन्स कोण कुठे आहेत त्याप्रमाणे बघायला लागेल जरा तर मग चालेल त्याच्याआधी आपण एकदा भेटूया म्हणजे मग आपल्याला ठरवता येईल आणि त्याप्रमाणे मग तिथूनच आपण सगळ्यांना आधी एक टेंटेटिव्ह कॉल करून ठेवूया पाहिजे तर आणि मग आपलं तारीख वगैरे नक्की झाली की मग कोण येतं आहे कोण नाही त्याप्रमाणे मग ऑर्डर बुक करायला लागेल आपल्याला हां चालेल हो मग केव्हा भेटूया आपण या रविवारी येत्या हां चालेल मग वैशालीतच जाऊया आणि मग तिथे बघूया काय नवीन काय त्यांनी केलं आहे का म्हणजे हं त्यांच्याशी पण बोलता येईल इतकेजणं आम्ही येणार आहोत तर हां गर्दीचे त्यांची वेळ काय त्याप्रमाणे मग ती टाळून आपल्याला जायला बरं पडेल चालेल चालेल मग हो भेटूया रविवारी मी त्याच्या आधी एकदा फोन करून घेते सगळ्यांना तू पण करून ठेव सगळ्यांना फोन हो पण त्याच्याआधी एकदा आपण भेटूया का असं विचारण्यासाठी एकदा एक एक फोन करेन मी त्यांना हां हां चालेल चालेल ठीक आहे ओके हां भेटूया मग अच्छा